गोड पदार्थामध्ये पुरणपोळी आहे गुळाचे लाडू शेंगदाण्याचे लाडू मोदक केक आहे पेस्टी आहे मग शिरा आहे अनारसे आहे पुरणपोळी आहे गुळाची खीर आहे किंवा मग तांदूळाची खीर आहे खीर मिठाई सोनपापडी